रेखाचित्र रूपातील गोष्टी ह्या मुलांशी बोलतात आणि त्यांना त्याच्याशी जास्त संबंध साज साधता येतो त्या त्यांच्या मेंदूमध्ये लवकर पोहोचतात त्यांना खूप क्रिएटिव वाटतात ज्याच्यामुळे त्यांचं मेंदूचं ते वाढ आहे ती पटपन होते त्याच्यामुळे त्यांना ते खूप जास्त आवडते